मॅम महाराष्ट्र

मी महाराष्ट्रामधून आले आहे केरळवर तर मला इकडे थोडा घुमायचं होतं तर फिरायचं होतं तर मला जागा सांगा ना कुठे काय खायला वगैरे अजून

अच्छा काय काय राहतात ते आणि रेस्टोरंट कोणतं चांगलं आहे जेवणासाठी नाश्त्यासाठी राज स्वीट्स

मी जिथे जाऊ शकतो अच्छा नाही टेस्ट वाईज टेस्ट वगैरे कसं छान मिळणार मला तिखट नाही आवडत मला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्स थँक्स